राजावर्मा यांची पेंटिंग खूप सुंदर असते मौल्यवान असते आणि खूप महाग असते जेणेकरून ती फार छान दिसते आणि अशा गण महादेवाची पोस्टर त्यांच्यावर ते महादेव नंदीवर बसून त्यांच्यासोबत पार्वती गणपती बसून त्यांनी कैलासाला जाताना ती पेंटिंग गणपती गणपतीवर उंदरावर बसून त्यांनी पण जाताना महा ग गणपती देवी देवीचं मन ह्याच्यावर वाघावर बसून त्रिशूळ घेऊन असे घेऊन जाणारी कमल कमलावर देवी लक्ष्मी बसून ती ग महादेव पार्वती देवी हे खूप छान पेंटिंग घेऊन छान दिसतात जेणेकरून आपल्याला आकर्षित वाटेल अशा प्रकारचे रामांची रामाच्या हातावर त्यात धनुष्यबाण ह्यांची पेंटिंग पा त्याच्यासोबत रामाची सीता लक्ष्मण ह्यांची एकत्र पेंटिंग हे अशा पेंटिंग छान दिसतात लक्ष गणपती छत्रपती शिवाजींची पेंटिंग छान दिसतात विठू रखूमाईची पेंटिंग त्यांजकरून विटेवर आपण उभा टाकून ठेवलेली त्यांची पेंटिंग सूर्यनारायणची पेंटिंग जेणे ज रथामध्ये बसून जाताना ते रथाचे आकार सुंदर दिसून ते काढायचे प्रकार त्याचीच पेंटिंग छान दिसते छत्रपतीशी गांधीजींची पेंटिंग त्याच्यावर छान दिसते त्यांनी ते एक लाकूड हातात ते घेऊन त्यांचे ज्ञान सांगून त्यांची पेंटिंग पण छान वाटते